आमच्या राज्यात तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले जे शहर आहेत ते आहेत मुंबई पुणे नागपूर असे तर याच्यामध्ये यासाठी की मुंबई आणि पुण्यामध्ये जर याचे सकारात्मक पैलू असे आहेत की

जास्त गर्दी आहे ते जास्त फेमस आहेत जास्त फेमस असल्यामुळे तिथे मेट्रो सिटी झाली मेट्रो सिटी असल्यामुळे तिथे कसे जे जॉब असतात जे व्यवसाय असो लहान व्यवसाय असो मोठा व्यवसाय असो जी कोणती जॉब असो त्याच्यावर चांगलं आपलं पेमेंट निघू शकतो पण त्याचे नकारात्मक पैलू हे आहेत की तिथे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे प्रत्येक गोष्टीसाठी कॉम्पिटिशन जास्त आहे शिक्षणासाठी आरोग्यासाठी रोजगारासाठी कॉम्पिटिशन खूप जास्त असल्यामुळे लोकांना जास्त तिथे धावपळ धावपळ करावं लागते तेवढंच नाही तर रोजचं जे वाहतूक व्यवस्था आहे तिथेही धावपळ सुरूच असते रांगा लावावी लागतात तर हे कसे त्यांचे नकारात्मक भाग आहेत ज्यांचा सामना लोकांना करावा लागतो